असं जवळच्या गावांना शहरांना किती वेळा भेटतो ते सांगता येणार नाही आणि अनेक कारणं असतात ज्यामुळे मी जवळच्या शहरांना गावांना किती तर वेळा भेटत असतो आणि अशी कारणं खूप असतात जास्तीत जास्त म्हणाल तर देवदर्शनासाठी याही मी वेगवेगळ्या गावांना भेट देत असतो किंवा एखादा कार्यक्रम असेल तर त्या गावाला भेट देत असतो आणि असं आणि असे अनेक वेगवेगळी कारणं असतात त्यामुळे त्या शहरांना गावांना मी भेट देत असतो आणि असंच कधी तर निवांतवाणी असंच फिरायसाठी आम्ही त्या गावांना भेट देत असतो आणि कधीकधी आपले मित्रदेखील असतात त्यांचे घर असतात त्या ठिकाणी आम्ही भेट देतो